बोलणं हे मानवाला लाभलेलं एक वरदान आहे म्हणजे त्याची जी भाषा आहे तेच त्याचं श्रेष्ठ वरदान आहे वर आहे त्याला लाभलेला असं मला वाटतं आणि मानवी भाषा जी आहे ती मानवी भाषा मानवेतर पशुपक्ष्यांपेक्षा प्राण्यांपेक्षा वेगळी आहे तिची रचना वेगळी आहे हेही आपल्याला माहिती आहे म्हणजे मानवी भाषा ही दि्वीस्तरीय आहे की आपल्या हाताशी काही मूलध्वनींचा एक साठा आहे आणि जो अत्यंत कमी आहे आपल्या हातात अगदी पंचवीसपासून पन्नासपर्यंतचे मूलध्वनी आहेत आणि या मूलध्वनींची सानुक्रम अशी रचना करून आपण शब्द निर्माण करतो वाक्य घडवतो आणि पुढच्या व्यक्तिशी संवाद साधतो त्यामुळं आपल्या मनातले विचार आपल्या मनातल्या कल्पना आपल्या मनामधल्या वेगवेगळ्या गोष्टी आयडिया हे आपण पुढच्या व्यक्तीला समोरच्या व्यक्तीला सांगतो आता प्रत्यक्ष संभाषणामध्ये हे सहज शक्य होतं मानवाला जशी त्याची भाषा सापडली त्याच्या उत्क्रांतीच्या एका विशिष्ट टप्यावर तशीच त्याला लेखनकलासुद्धा सापडली असं आपल्याला लक्षात येतं आणि या लेखनकलेमुळं त्यानं स्वतःच्या भाषेला लिखित रूप दिलं तिचं दस्तऐवजीकरण केलं आणि त्यामुळं तुम्हाला असं लक्षात येईल की एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडं भाषा ही मौखिकरितीनं पुढं जात राहिली हे जसं खरं आहे तसं त्याला काळाच्या एका विशिष्ट टप्प्यावरती लेखनकलेचा त्याला शोध लागला आणि त्यामुळं त्याला त्याची विचार त्याच्या कल्पना त्याची स्वप्नं ही सगळी संग्रहित करणं आणि एका विशिष्ट काळापासून दुसऱ्या काळापर्यंत पोहोचवणं हे सहज शक्य झालं असं आपल्याला लक्षात येतं म्हणजे जर माणसाकडं त्याची लिपी नसती तर काय झालं असतं खरंतर सगळ्याच भाषांना लिपी असावी असं नाही म्हणजे अगदी मराठीला तिची स्वतःची लिपी आहे का तर नाही तिनं देवनागरी ही लिपी उचलली किंवा घेतली पूर्वीच्या काळात ती मोडीमध्ये लिहिली जायची आता मराठी ही देवनागरीत लिहिली जाते इंग्रजी ही जी भाषा आहे तिला स्वतःची लिपी आहे का तर त्याचं उत्तर नाही असं आहे इंग्रजी ही रोमन लिपीत लिहिली जाते पण जगातल्या अनेक भाषा आहेत की ज्यांना स्वतःची एक लिपी आहे म्हणजे तेलगू तमिळ मल्याळी कानडी या चारही द्रविडीयन भाषांना त्यांची स्वतंत्र लिपी आहे असं आपल्याला म्हणता येतं तर या लिपी त्या त्या व्यक्ती म्हणजे त्या त्या भाषेच्या एकूण जिवंतपणाचा त्यांच्या विकासाचा महत्त्वाचा पुरावा आहेत असं आपल्याला दिसतं